नुकतंच पोहणं तुम्हाला शिकायचं असेल तर एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या न न नदर्शाखाली शिकावे किंवा भोपळे बांधून किंवा कॅनी बांधून शिकावे माझं हे म्हणणं आहे की जर का तुम्हाला एकदम परफेक्ट शिकायचं असेल तर तुम्ही छो लहान किंवा जिथे खोल नाही तिथून सुरुवात करावी ती जसे जसे तुम्ही तुमचा पोहणे शिकाल तसं तसं तुम्ही खोल पाण्यात जावे माझं जास्त करून हे म्हणणं आहे की जे तलावा किंवा डॅममध्ये पोहू नये कारण की ते धोक्याचा जास्त प्रमाण असते त्याच्यामुळे माझं हे म्हणणं आहे की तुम्ही ज्या सुरुवातीला तर पूलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या निदर्शाखाली शिकावं माझं हे म्हणणं आहे की शिकायचं शिकायचं तर शिका पण चांगलं शिका